मी शिक्षणाबद्दल माझी बारावी झाल्यानंतर मला असं वाटे की काय करावं इंजिनीअरिंग आहे डॉक्टरी आहे सोशल वर्कचं कॉलेज आहे मला असे अनेक इलेक्ट्रिक आहे आयकीआय आहे मला असे अनेक फील्ड दिसल्या मी कन्प्यूज होतो त्यामुळे मी घरच्यांचा सल्ला घेतला माझी माझ्या मावशीने मला एका गृहिणी एका शिक्षिकाजवळ नेलं तीन त्येन त्यांनी मला सांगितले की आपला आवडता छंद किंवा आपण कन्प्यूज असतो बारावीनंतर की काय करायचे तर आपण बारावीनंतर आपल्याला ज्याच्यामध्ये इंट्रेस्ट असला आपली आवडती आपण कोणाचं बघून नाही की दुसऱ्यांनी आय टी आय घेतला तर आपण आय टी आयच करावं आपला स्वतःचा रस कशात आहे यावरून आपण आपली फील्ड निवडावी असे मला वाटते